भविष्यामध्ये गाडी जे चालते हायड्रोजनवर हायड्रोजनवर जी गाडी चालते तिला पैसे लागतात जास्त आनि बॅटरीवगैरे गाडी चालणार धुम्रपान हो धुम्रपान होत नाही गाडीमध्ये गाडीतून धुवावगैरे निघत नाही आणि सायलेंट गाड्या असतात आवाज येत नाही काय येत नाही त्या गाड्यांचा आणि खूप सारी बचतपण होते ना आमच्या पेट्रोलची पैशांचीपण बचत होते आणि भारत आहे ना खूप खूप पुढे जाईल असे बॅटरी सर्व सर्व जर गाडी ही बाईक केल्याने त्यांनी बॅटरीवरचे आता खूप खूप चांगलं होऊन जाईल भारतात जर जे पेट्रोलसाठी आपण पैसे देतो इतर इतर देशांना त्यात ते पैशेची दे द्यायची गरजपण लागली नाही आपल्याला आणि आपली जितकं होऊ शकते तितकं आपण पैसे वाचवू आणि क वीजतर आपण इथं बनवू शकतो ना वीज वीजवगैरे आपण बनवू शकतो इथे काय आहे काय नाही ते बॅटरीवर चाललेल्या गाड्या खूप खूप चांगल्या आहेत आम्ही तर आम्हाला तर खूप खूप चांगला आहे की बाबा बॅटरीवर गाड्या चालतात धूम्रपानवगैरे होत नाही वृद्ध महिलांना वृद्ध माणसांना ते धुक्याचा त्रास आणि त्या गाडीचा आवाजवगैरे तिच्यामुळे क कोणाला त्रासपण होणार नाही काही नाही खूप खूप खूप छान आहे बाई बॅटरीची बायक बाईक असली तर